ऑनलाईन आमेझॉनवरून मी एक दीवाल घडी मागवलेली आहे ती दीवाल घडी आलेली आहे घरी परंतु ती जी आली आहे तर त्या घडीला बऱ्याच साऱ्या क्रॅशेस गेलेल्या आहे त्याचा ग्लास जो आहे तो फुटलेला आहे आणि ती घडीला खूप सारे क्रॅश पडलेल्या आहे आणि त्या घडीची जी पॅकिंग आहे ज्या बॉक्समध्ये आलेली आहे ती पॅकिंग बरोबर केलेली नाही आहे पॅकिंगचा जो बॉक्स आहे तो खूप हलक्या क्वॉलिटीचा वापरलेला आहे आणि पॅकिंग करताना त्या घडीला कुठलाही प्रकारचा सपोट लावलेला नाही आहे त्याच्यामुळे घडी जी आहे अतिशय वाईट परिस्थितीमधे पोचलेली आहे अत् आणि हिची पॅकिंग आहे ती पॉलिथिनपण त्याला नव्हता आणि त्याला कुठल्याही प्रकारचं सपोट सिस्टिममध्ये पेपर किंवा इतर बॉक्सेससुद्धा त्याला कवर केलेले नव्हते तर अशा प्रकारे ती मला मिळालेली आहे तर क्सर कृपया तुम्ही ही घडी परत घेऊन जा अमेझोनवरून जे कस्टमर केअर आहे तर कृपया सर तुम्ही ही घडी परत घेऊन जा आणि याच्या बदली मला तुम्ही परत नवीन घडी पाठवा आणि त्याची पॅकिंग जी आहे ती मला चांगल्या पद्धतीने करून द्या जेणेकरून ती व्यवस्थित मला भेटेल आणि जशीच्या तशी व्यवस्थित सुखरूप पोहोचेल माझ्या घरी तर सर ही कृपया तुम्ही माझी विनंती स्वीकार करा